रायगड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले काही स्थानिक उद्योग किंवा व्यवसाय कोणते आहे पराकला गेलं तर व्यवसाय खूप आहेत कपड्यातले व्यवसाय आले मग इथे लोकं काही असे कला त्यांचे बनवून ते इकडे विकतात मग हे उद्योग किंवा व्यवसाय काळानुसार कसे विकसित झाले आहेत तर काळानुसार ह्याच्यामध्ये खूप काही फरक झालेला आहे अॅडव्हान्स झालेले आहेत लोकं आता ऑनलाईन हा वापर करून ते हे करतात आणि त्यांनी कोणत्या आव्हानांना तोंड घ्यावे लागते किंवा त्यांच्यासमोर कोणते संधी आहेत संधी बघायला गेलं तर खूप आहेत तर मग केमिकल्स अवॅबिलिटी ऑफ स्किल लेबर हाय इनपुट कॉस्ट अशाप्रकारे ते आहेत